मराठी भाषा जपण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळे उपक्रम महाराष्ट्र लेवलला राबवले जातात त्याचप्रकारे आमचे एरियामध्ये पण मराठी पुस्तकांचे वाचनालय स्पर्धापरीक्षांची तयारी करून घेणारे वाचनालय आहेत त्या प्रकारे उन्हाळी शिबिर माझ्या या परिसरातील एक युवा संघटना आहे ज्याचे नाव झेप असून झेप अकॅडेमी असून ते प्रत्येक उन्हाळी सुट्ट्यांमध्ये मुलांना मराठी शुद्धलेखन आणि मराठी मराठी आलंकारिक शब्दाचा साठा संग्रह करण्यासाठी त्यांचे क्लासेस घेत असतात यामध्ये वयोमर्यादा ही वय पाचपासून तर वय पंधरापर्यंत तर असते या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी मराठी भाषा जोपासण्यासाठी वेगवेगळे उपक्रम वापरल्या जातात जसे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनं होतात वेगवेगळ्या लेखात वेगवेगळ्या यांना प्रकाशनांना हे त्याचप्रकारे नवीन प्रकाशनांना प्रोत्साहनाने हे देण्यासाठी ई साहित्य म्हणून एक वेबसाइड आहे जेथे तुम्ही तुमचे पुस्तक फ्रिली डिजिटल रूपात पब्लिश करु शकता अशाच प्रकारच्या डिजिटल स्वरूपात पुस्तक प्रकाशित करासाठी मी एक पुस्तक लिहिलेले आहे फक्त ते अर्धवट असल्यामुळे सध्या प्रकाशनाला वेळ आहे